भारतात विविध खेळ लोकप्रिय आहे क्रिकेट खो खो कबड्डी तसेच बॅडमिंटण फुटबॉल आणि यामध्ये विविध खेळाडू प्रसिद्ध आहे असं क्रिकेटमध्ये बघायला गेलो तर क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर विराट कोहली रोहित शर्मा हे प्रसिद्ध आहे फुटबॉलमध्ये सुनील छेत्री प्रसिद्ध आहे आणि बॅडमिंटनमध्ये पी वी सिंधू सानिया मिर्झा मिर्झा हे विविध खेळाडू प्रसिद्ध आहे